अमरावतीला ॲनिमेशन कॉलेजला एक फोटो गॅलरी एक्झिबिशन भरलं होतं तर त्यामध्ये आत्ताच्या ट्रेंडशी समर्पक जसं की आपण म्हणतो जुनं ते सोनं त्याच थीमशी रिलेटेड एक प्रदर्शनी भरली होती जी फोटोग्राफीची होती त्यामध्ये गावखेड्यातील जीवन हा थॉट घेऊन वैखरी यावलीकर यांनी त्यांनी काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन लावलं होतं तर त्यामध्ये जे जीवन आहे खेड्यातलं जसे की चुलीवरचं जेवण चूल त्यानंतर पितळीची भांडी जुना पानपुडा कौलारू घर पाण्याचा हौद इत्यादी वस्तू आणि वास्तूंची चित्र आणि कलाकृती त्या प्रदर्शनात त्यांनी ठेवलेली होती फोटोज त्यांनी काढलेले होते आणि याशिवाय जे आपण ट्रेंड म्हणतो तर इकोफ्रेंडली इकोफ्रेंडली काही फोटोग्राफी त्या गॅलरीमध्ये होती